हॅलो मला एन्क्वायरी करायची होती तुमच्याकडे फ्लॅट्स अव्हेलेबल आहेत का वन बी एच के किंवा टू बी एच के मला किहीम पण चालेल नागाव पण चालेल

ओके आणि आता लाईक मला समजा ना पकडा ना मला थोडंसं बीचचं सीनच्या साईडला तर कोणतं आहे का काही तुमचं कन्स्ट्रक्शन चालू किंवा काम झालेलं ओके पण मला फॅसिलिटीज सगळ्या भेटतील का किंवा लाईक तिकडून मला यायला जायला सगळ्या काही गोष्टी

अच्छा ठीक आहे आणि तुम्ही मला वन एच के चा आणि टू बी एच के चा रेट सांगा ना अच्छा लाईट कंटिन्यूअसली असते ना लाईटचा काही इशू नाही आहे ना लाईट आणि पाणी हां ते बॅकप मेनचं महत्वाचंचं आहे आणि पाण्याचं कसं काय ओके ठीक आहे ठीक आहे आणि त्याचे तुमचे चार्जेस कसे काय ओ असतील

ठीक आहे मला फक्त तुमचे काही प्रॉपर्टीचे लोकेशन्स आणि रेट मला फक्त वॉट्सअप करा ना मी तुम्हाला कळवतो चालेल चालेल ठीक आहे नक्की ओके थँक्यू हां